रिले शैले श शर्यतीत धावण्याचा मी निश्चितपणे भाग घेतलेला आहे अतिशय स्फूर्तिदायक असा तो अनुभव असतो या शर्यतीत मला कॉलेजमध्ये रनिंगमध्ये बक्षीस मिळालेले आहेत नंतर मॅरथॉनमध्ये देखील रनिंग करत असताना मला बक्षीस मिळालेले आहेत यामध्ये प्रशिक्षक म्हणून आम्हाला त्या माननीय करवंदे सर सांगळे सर त्याचप्रमाणे शेलार सर त्यावेळी मार्गदर्शक होते आणि नंतरच्या काळात देखील शैक्षणिक पूर्ततेनंतर देखील शैक्षणिक श शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील इतर वेळी जेव्हा आम्ही या रिले शर्यतीत भाग घेतला असेल त्यावेळेला निश्चितपणे एक सांघिक शक्तीचा अनुभव मिळाला आणि एकोप्याचं एक एकत्र युनिटीचं बळ काय असतं आणि त्यामधून कशी अनुभूती आपल्याला येते हे ते पण त्या ठिकाणी अनुभवायला मिळतं आणि तो धावण्याच्या शर्यतीतला आनंदच वेगळा असतो आणि शारीरिकदृष्ट्या आपण तंदुरुस्त आहोत याचा मोठं मनाला स्वत ला आनंद होत असतो आणि यामध्ये एक आपली शरीरयष्टी किंवा एक सांघिक वृती मानसिक स्थिरता याबाबत निश्चितपणे आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि यामध्ये मला बक्षीसं पण मिळालेली आहेत धन्यवाद